उल्हासनगर स्टेशनच्या बाजूला दोनचार खूप सारे दुकानं आहे जिकडे नवीन पुस्तकं आणि वापरलेले पुस्तकं भेटतात मला नवीन पुस्तक घ्यायचं आहे तर त्या पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे हिरा बुक स्टोर तिथं स्टेट बोर्डचेच राज्य लेव्हलचेच पुस्तकं भेटतात आणि जर मला वापरलेले पुस्तक हवे आहे जसे सेकंड हॅन्ड तर एक अलंकार म्हणून आहे त्या दुकानात तुम्हाले यू पी एस सी लेव्हलच्या एम पी एस सी लेव्हलचे स्टेट बोर्डचे सेंटर बोर्डचे सगळे पुस्तकं भेटतील नवीन जुने